काही दिवसाआधी मी चिचोली या गावाला गेले होते तिथे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे काही वस्तू ठेवले आहे जसे घडी त्यांनी घातलेला कोट चष्मा ते कोणत्या ताटामध्ये जेवण करत होते त्यांनी संविधान लिहिलं ते संविधान तर नाही आहे पण ती तारीख आहे तिथे लिहिली कुठे कुठे शिकले ते आहे तिथे आणि फेस्टिवलमध्ये आपल्या भा महाराष्ट्रामध्ये भा रामनवमी दसरा चौदा एप्रिल तर चौदा एप्रिल ही तर आमच्या इकडे जरा जास्तच थाटामाटाने साजरी करतात बारा वाजता रात्री बारा वाजता केक कापतात संविधान चौकामध्ये नंत नंतर सकाळी उठल्या उठल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती हार अर्पण करतात पूजा करतात तर सायंकाळी आपापल्या घरी रांगोळी टाकून स घरासमोर सड घरासमोर रांगोळी टाकतात लायटिंग लावतात सजावट करतात अशा प्रकारे फेस्टीवल साजरा होतो